गोंदिया जिल्ह्यामध्ये मनोरंजनासाठी खूप सारे कार्यक्रम आयोजित केले जाते हे कार्यक्रम संस्कृतीनुसार वेगवेगळे असते जसे की जे प्रमुख कार्यक्रम आहेत ते आहेत गणेश चतुर्थी गणेश चतुर्थी हे दहा दिवसाचे कार्यक्रम राहते आणि यामध्ये खूप लोकं आपला मनोरंजन भजन कीर्तन करत असतात आणि ह्याच्यासारखेच दुर्गाजी हे सुद्धा सांस्कृतिक कार्यक्रम आहे जे नऊ दिवसाचे राहते आणि त्यामध्ये सुद्धा भजन कीर्तन केले जातात आणि आमच्या शहरामध्ये दिवाळी शहरा दिवाळी जो सण आहे त्या सणा सणामध्ये मंडई मंडईमध्ये काही झाकी वगैरे असे सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात त्यामध्ये सुद्धा खूप मनोरंजन आणि भजनाचे कार्यक्रम होते आणि जे आणि जे काही काही जे स सांस्कृतिक जसे की आदिवासीचे एरिया आहे तर त्या एरियामध्ये त्यांच्या त्यांच्या जातीनुसार मनोरंजनाचे कार्यक्रम केले जाते त्यामध्ये त्यांचे गाणं आणि गीत सादर केले जाते आणि अशा प्रकारचे खूप सांस्कृतिक कार्यक्रम ह्या जिल्ह्यामध्ये केले जातात